आमच्या परिवारामध्ये सध्या मी आणि माझा नवरा असे दोघंच असतो त्यामुळे आम्ही गोड खाणं कमी प्रमाणातच असतं पण जेवणानंतर माझ्या नवऱ्याला थोडंफार गोड लागत असतं त्याच्यामुळे कधी बाहेरून आणतो किंवा घरी कधी थोडंफार गोड बनतं पण ते आम्ही कमी प्रमाणातच खात असतो जेवणानंतर आम्ही थोडंफार गूळ नक्की घेतो गोड खायचं म्हटलं तर आणि माझ्या मते जास्त प्रमाणात गोड खाणं म्हणजे आपली तब्येत खराब करणं असतं त्याच्यामुळे तुमा तुमचं शुगर वाढू शकतं आणि शुगर जर वाढली तर त्याच्यासोबत खूप सारे आजार पण होतात त्याच्यामुळे गोड खाणं जर कमी केलं तर आपली तब्येत पण ठीक असते आणि अति क कमी प्रमाणात पण गोड खाणं म्हणजे आपल्याला चक्कर येऊ शकतात त्याच्यामुळे शुगरचं पण लेवल आपल्या खाण्यामध्ये बरोबर असल्यामुळे आपण खूप जास्त प्रमाणात किंवा खूप कमी प्रमाणात पण गोड हे नाही क करू शकत त्याच्यामुळे थोडंफार गोड तर माझ्या मते आपल्या जीवनामध्ये रोज खायला असायला पाहिजे आणि अति जास्त प्रमाणात गोड खाल्लं तर आपलं वजन वाढू शकतं त्याच्यामुळे गोड खाणं प्रमाणातच ठेवायला हवं